हॅलो हां मॅम हो मॅम बोला ना मॅम

आं मॅम त्याला बरं नाही आहे म्हणून तो येऊन नाही राहिला आहे मॅम अच्छा मॅम मॅम त्याचा ना ऑपरेशन झालं आहे अपेंडिक्सचं त्या कारण तो सुट्ट्या मारून राहिला आहे मॅम तर मी तुम्हाला रिपोर्ट आणि ॲप्लिकेशन दाखवू शकते मॅम डॉक्टरांचे तसं ठीक आहे ना मॅम मी एकदा हो मॅम केव्हा येऊन भेटायचं आहे मला सांगा बरं ठीक आहे ना मॅम प्रिन्सिपल अच्छा ठीक आहे ना ठीक आहे ना मॅम तुम्ही मला टाइमिंग सांगून द्या किती वाजता यायचं आहे शाळेमध्ये तसं मग मी प्रिन्सिपल मॅडम सोबत आणि तुम्ही पण राहाल मी बोलणं करून घेऊ मग हो मॅम तुमचं नाव ठीक आहे ना मॅम

अच्छा ठीक आहे ना मॅम मॅम कसं सा अडचणी आल्या तुम्हाला थोडंसं एक सांगान का तुम्ही अच्छा ठीक आहे ना मॅम मॅम त्याला उद्यापासून मी घेऊन येते उद्या सोबत भेटायला सोबत घेऊन येते ते डॉक्टरचे रिपोर्ट्स वगैरे घेऊन हो मॅम हो घेऊन येऊ शकते मी पण काही दिवस डॉक्टरांनी त्याला रेस्ट करायला सांगितलं आहे अजून तर मग मी मॅमचं मॅम जे बोलतात किती दिवस हो ठीक आहे ना मॅम ठीक आहे ना मॅम मला तुम्ही मी तुम्हाला नंबर देते मॅम ठीक आहे ना मॅम

अच्छा ठीक आहे ना मॅम तर मग मला तुम्ही ती लिंक पाठवू शकता का तुम्ही व्हॉट्सअपवर की जे ऑनलाइन क्लासेस वगैरे ते करू शकतो या त्याला काही ठीक आहे ना मॅम तसं मग मी त्याला घरी अभ्यास करायला सांगते थोडासा करायला लावते ठीक आहे ना मॅम